मी भोकरदनला जाताना माझ्या बाईकवरून शिमेंट रोडवर घसरून पडलो होतो हा सर्वात लक्षात राहिलेला अनुभव आहे यामध्ये मला फारसे लागले नाही कारण मी अंगामध्ये ट्राउजर्स आणि डोक्यावर हेल्मेट घातली होती